आजकाल आपल्याला म गरिबांना रोजगार बिड बिलकुल मिळूनच नाही राहिलं आणि महागाई खूप वाढली आहे आणि रोजगार मिळाली तरी पन्नास रुपये रोज दोनशे रुपये रोज अशाने एक दिवस रोजानी जायचं आणि घरीच बसायचं अशासारखं होऊन गेलेला आहे आणि बिलकुल असं म्हणजे असं बाहेर जाऊन असं रोज रोजगार म्हणजे मिळेल रोज रोज आपल्याला काम मिळेल असं काही राहिलंच नाही जायचं एक दिवस जायचं दोन दिवस जायचं आणि तिसऱ्या दिवशी घरी बसायचं अशासारखं होऊन गेलेला आहे रोजगार आपल्याला आपल्या म्हणजे म याच्यामध्ये आमच्या गावामध्ये तर रोजगार म्हणजे असं बिलकुल असं काही रोजने काही भेटूनच नाही राहिलं